इथे एक जवळपास अंबाबाईचं मंदिर आहे त्यामध्ये हथला देवी म्हणून ते प्रसिद्ध आहे त्यामुळे समुद्रकिनारा वगैरे किंवा काही नाही त्यामध्ये फक्त एक तळं आहे ते आपल्याला प्रसिद्ध आहे मन अंबाबाईचं मंदिर त्यामध्ये आपल्याला व खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ते डोंगरावर आहे वळणा वळणाचा रस्ता आहे त्यामध्ये आपल्याला खूप मग गोल गोल फिरून जावं लागतं त्या अंबाबाईच्या मंदिरावर ते ही खूप महत्त्वाचं आहे पर्यटकांना तो खूप महत्त्वाचा चांगला वाटतो त्यामुळे जास्त पर्यटक हा इथे भेटण्यास येतात ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते जवळपास डोंगरावरती अंबाबाईचं मंदिर आहे खूप बघण्यासारखं आहे तिथे खूप त्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये वरती छत नाही ते हे खूप महत्त्वाचं आहे प्रसिद्ध आहे ते मंदिर त्यामुळे हे लोक खूप महत्त्वाचा गोष्ट आहे की बघण्यासाठी दूर दूरवरून येतात हे ह्या पावसाळ्यात तर खूप मस्त दिसतो हथलाई देवी मंदिर हे खूप महत्त्वाचे गोष्ट आहे या भागातील हा खूप महत्त्वाचा आहे